नमस्कार मी रमेश दामोदर रत्नागिरी जिल्ह्यामधून बोलत आहे तर आपला प्रश्न आहे की लॉकडाऊनमध्ये लोकांनी मोबाईल लॅपटॉप जास्त वापरायला सुरुवात केली असे मला निश्चितच वाटते आणि त्यामुळे येणारा शालेय शिक्षण व घर बसण्यामध्ये कामाचा आमचा अनुभव हा खूप दांडगा आणि खूप जास्त मिळालेला आहे परंतु लॉकडाऊनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन कळल्या व नवीन नवीन गोष्टींची उद्भवती झाली कारण लॉकडाऊनमध्ये आपण त्या पर्टिकुल इन्स्टिट्यूट किंवा त्या शालेय विभागामध्ये प्रवेश करू शकत नव्हतो त्या प्रवेश करत नवू शकतो त्यामुळे आपण कोणतेही टिचिंग किंवा कोणतेही क्लासेस ला फिजिकली जाऊ शकत नव्हतो म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये नेट व इंटरनेट लॅपटॉप कंप्युटरचा हा वापर लॉकडाऊनमध्ये केला गेला लॉकडाऊन असताना मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा शाळा व केंद्रशासित प्रदेशाच्या वेगवेगळ्या परिणामाचा वापर करून किंवा नेटवर्क आणि इंटरनेट याचा वापर करून लोकांनी नवनवीन डेवलपमेंट किंवा नवनवीन शिक्षण शैलीची आस्था स्वतःच्या मनात घालून घेतली परंतु या गोष्टीचा चुकीचा किंवा उलट वापरसुद्धा करण्यात आला मोठ्या प्रमाणामध्ये जी मुलं संध्याकाळी सहा वाजले संध्याकाळी पाच वाजले ती खेळायला जायची पण ह्या लॉकडाऊना लाकडाऊनमुळे खेळणं सुद्धा किंवा बाहेर वावरणं सुद्धा त्यांचं बंद झालं हे वावरणं बंद झाल्यामुळे घर बस घरात बसून पोरं करणार तरी काय तर मोबाईलवर गेम किंवा मोबाईरवर मुवी किंवा मोबाईलवर सिरीज अशा इत्यादी गोष्टी त्या करू लागल्या तसेच शिक्षणसुद्धा हे ऑनलाईन पद्धतीने होऊ लागले ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे जेव्हा शिक्षक हा स्वतःचा कॅमेरा ओपन करून लोक शिक्ष मुलांना जेव्हा तो शिकवत होता तेव्हा बरेचशी मुलं ही त्याच्याकडे लक्ष न देता स्वतःचं दुसरं काही काम करत असे त्यामुळे त्यामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला पण जी विद्यार्थी खरंच निश्चयाने शिक्षण घेण्यासाठी आली होती ती निश्चयाने आपला कॅमेरा ऑन करून सगळी माहिती गोळा करत होती व सगळी माहिती टिपून घेत होते पण परीक्षासुद्धा हे ऑनलाईन पद्धती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी त्याचा गैरवापर करून घेतला मोठ्या पणाने मु मुलांनी आपली उत्तरं ही ग्रुपवर किंवा वॉट्सअप ग्रुपवर टाकून बाकीची लोकांनी त्याचा उत्तरांचा कॉपी करून परीक्षेत दिले त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचे मार्कसुद्धा भरपूर आले कारण काही काही विषय इतके कठीण होते की त्याच्यामध्ये मुले पास होणे खूप कठीण होते पण या करोणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोरं उत्तरं बघून लिहित होती त्यामुळे ती पास झाली नुसते पास नाही तर खूप जास्त मार्कांनी पास झाली यामुळे शिक्षणाचा तोटा शिक्षणाचा तोटा हा इन्स्टिटूट लेवलला नाही तर माणसाच्या मनामध्ये झाला कारण त्यांना जे ज्ञान पाहिजे होते तो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळालेच नाहीत आणि त्यांचा वापरसुद्धा त्याला करता आला नाही